सर्वप्रथम चहा तयार करण्यासाठी पाण्यात चहापत्ती साखर घालून तो दोन मिनिट उकळून घ्यावा त्यानंतर त्यात आले वेलची लवंग दालचिनी बडीशेप घालून तो चांगला उकळून घ्यावा चांगला उकळून घ्यावा त्यानंतर त्यात दूध घालावं दूध त्यानंतर दूध घालावे आणि पुन्हा एक उकळी काढावी उकळी काढून आत झाली का कात का हा चहा चांगला गाळणीने गाळून घ्यावा आणि त्यानंतर त्यात त्यानंतर त्यात त्यांनी दू त्यानंतर आपण त्याला लास्टमध्ये आपण दूध दूध अॅड करू शकतो कोण कोण दुधामध्ये पण चहा करतात दुधामध्ये चहा करत असताना चहापत्ती जास्त टाकायची आणि साहा साखर कमी टाकायची कारण जेव्हा दुधा म दूध ऑलरेडी गोड असतं त्यामुळे त्याच्यात जर साखरेचं प्रमाण जास्त टाकलं तर चहा खूप गोड होते त्यामुळं दुधाची चहा करत असताना साखर कमी आणि साखर थोडी कमी टाकावी आणि पावडर थोडी जास्त टाकावी आणि चहा चांगला उकळून घ्यावा कारण चहा चहा कधी चहा चहा जर जास्त उकळली नाही तर चहा चहावर त्यावेळी टेस्ट येत नाही आणि जास्त चहा उकळू पण नाही मग जेवढी शिज जेवढी चहा उकळावी तेवढीच कारण जर चहा जास्त चहा उकळली तर पावडं पावडर असल्या जी चहापत्ती असल्या कारणाने चहा चहामध्ये एक कडू टेस्ट येऊ शकते त्यामुळे चहा त्यामुळे त्यामुळे चहा जास्त उकळू नये जेवढी शक्य असेल तेवढीच म्हणजे दोन उकळीनंतर चहा बंद चहा हे करा बंद करावी त्यानंतर चहामध्ये जर वेलची दालचिनी किंवा ह्या सगळ्या गोष्टी अॅड केल्यानंतर चहाला टेस्ट येते तसेच चहामध्ये चहा मसाला पण मिसळला जातो कुल्हड चहा म्हणून पण असते त्यामध्ये कु चहा उकळता वेळीस त्यात गरम गरम कुल्ह जो गरम केलेला कुल्हड असतो मातीचा तो त्यामध्ये बुडून ठेवला जातो त्याने एक टेस्ट येते चहाची खूप सारे प प्रकार आहेत त्यातील हे मला माहिती होते